मी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मला बाहेरगावी शिक्षणासाठी जावे लागले शिक्षणासाठी तिथे जाताना मला हॉस्टेलवर रहावे लागले हॉस्टेलमध्ये आम्ही तिघी रूममेट्स होतो त्या तिघी रूममेट्समध्ये माझी एक मैत्रीण होती म्हणजे माझी एक रूममेट जिला वेळेचे महत्त्व कळत नव्हते ती कधी उठायची कधी झोपायची नकळत कधीही अभ्यास ही करत नव्हती अशावेळेस मग तिच्यामुळे मला थोडा त्रास व्हायचा मग यावर उपाय म्हणून मी एक सोपी गोष्ट केली की आपण तिला न कळता आपण तिला वेळेचे महत्त्व समजावून सांगावे याचा प्रयत्न करून मी तिला वेळेचे महत्त्व समजावून सांगितले तरी तिच्यात थोडी थोडी सुधारणा होत गेली पण जर मी ती रूम माझाजवळ अजून एक पर्याय होता मी ती रूम सोडून दुसऱ्या रूममध्ये शिफ्टही होऊ शकले असते पण मी फक्त त्यानुसार माझंच चांगलं करू शकले असते पण मी तिला वेळेचं महत्त्व सांगून तिला ते पटलं आणि त्या दिवसापासून तिनेही थोडं वेळेला महत्त्व देण्यास सुरू केलं ती हळुहळु लवकर उठायला लागली लवकर सगळं आवरून कॉलेजला जायला लागली परत तिचा अभ्यास करायला लागली आणि थोडाफार वेळ स्वतःसाठी काढणं थोडाफार अभ्यासासाठी असं सगळं ती कामे सर्व वेळेवर करायला लागली यामुळे तिच्यातच बदल झाला आणि त्यामुळे माल मला होणारा तिच्यामुळे त्रास तो कमी झाला